आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारत हा एक विकसनशील देश आहे भारतामधील प्रचंड लोकसंख्या त्यानंतर जलद औद्योगीकरण आणि शहरीकरण यामुळे भारतामध्ये पर्यावरणीय समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्या आहेत तर भारतामध्ये कोणत्या कोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तर ते आपण बघूयात यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर हवेचे प्रदूषण त्याचप्रमाणे जलप्रदूषण आणि जल टंचाई

अनेक झाडांची त्याचप्रमाणे प प्राण्याची प्रजाती नष्ट होत आहेत आणखीन पाहिलं तर प्लॅस्टिक आणि कचऱ्याची देखील समस्या वाढत आहे याचं योग्य प्रकारे विल्हेवाट होत नाही आहे त्यामुळे तो तसाच साचून त्यापासून प्रदूषण निर्माण होत आहे आणि महत्त्वाचं म्हणलं तर हवामानातील बदल आणि त्याचा मानवी त्याचप्रमाणे इतर जीवसृष्टीवर होणारा परीणाम हे देखील आपल्याला बघायला मिळते आपण सुरुवातीला म्हंटलो त्याप्रमाणे हवेचे प्रदूषण भारतामध्ये पाहिलं तर दिल्ली कानपूर लखनऊ पटना कोलकाता या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता निर्देशांक हे धोक्याच्या पातळीवर पोहोचलेलं आहे तरीदेखील येथील वाहनांची संख्या औद्योगिक धूर आणि बांधकमातील धूळ हे सर्व याच कारणीभूत घटक आहेत हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार त्याचप्रमाणे हृदयरोग आणि कॅन्सर यासारख्या मोठ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे